हा बोला दादा

अच्छा मॉडेफिकेशनमध्ये काय काय हवं होतं सर आपल्याला होऊन जाईल ना सगळ्या प्रकारचं मॉडेफिकेशन होतं आपल्याकडे अच्छा अच्छा होऊन जाईल ना होऊन जाईल मॉडल कधीचं आहे आपलं तरी किती जुनं मॉडल आहे अच्छा म्हणजे बी एस फोर आहे काही हरकत नाही दादा त्याचं होऊन जाईल ना आपण बघा लाईट वगैरे आपलं लाईटचे ऑप्शन आहे इंडियन लाईट आहे चायनाइ लाईट आहे लाईटमध्ये मी तुम्हाला दाखवून देईन हॅलोजेन लाईट वगैरे एकदम कमी ह्याच्यात होऊन जाईल आणि त्यानंतर सीटमध्ये आपल्याला स्प्लीटवाले ड्युएल सीट पाहिजे का खालीवर जे असतात चालेल आणि त्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या क्वालिटी आणि डिझाइनही मिळून जातात लेदर कवर वगैरे हे जे तुम्हाला जसं पाहिजे त्या कस्टमाईज तुम्हाला त्यावर काही स्लोगन किंवा हॅन्ड पेन्टिंग पाहिजे असेल तर ते पण चालेल सपोज आता काही आर्मी लवर वगैरे असतात ना तर त्यांना आर्मीचे रिलेटेड हे ते ते आपण करून देतो हँडमेड कळलं चालेल ना स्टीकर आणि कलरींग वगैरे चेंज करायचं आहे का चालेल चालेल आणि फुटरेशो वगैरे पण आपल्याकडे चांगल्या वेरायटीचे येतात एकदा तुम्ही आल्यावर मी दाखवून देईन फुटरेट वगैरेची आहे का रिक्वायरमेंट फुटरेश आपले सिल्व्हर कलरमध्ये जबदरस्त म्हणजे पल्सरवर चांगले दिसतात आणि मी तुमच्या वॉट्सअपवर आम्ही पाठवून देतो डिझाईन जे आम्ही केलेलं आहे ना मॉडिफिकेशन त्याचे काही फोटो वगैरे दाखवून देतो आणि बाकी तुम्ही मग शॉपवर येऊन करू शकता पाहू शकता काय कसं काय आणि तसं आपलं बजेट वगैरे काय कसं काय होतं नाही नाही सर तुम्ही सांगा बजेट सांगा त्या हिशेबाने मी सांगतो तुम्ही जे काम सांगितलं ते काय नाही हार्डली दोनतीन हजारात होऊन जाईल पण तुम्ही जर आणखी बजेट असेल तुमचं तर मी तुम्हाला त्यापेक्षा बेटर क्वालिटीचे करून देतो म्हणजे एवढं सुपीरियर करून देईल की म्हणजे तुम्हाला वॅल्यू फॉर मनी होऊन जाईल म्हणून तुम्ही बजेट सांगा तुमचं की काय कितीपर्यंत केवढा लावू शकता बा तुम्ही त्या हिशोबाने मी तुम्हाला फोटो पाठवतो की हे हे करता येईल बा आपल्याला या बजेटमध्ये पाच हजारमध्ये बघा पाच हजार म्हणजे मग काही नाही हे बघा टेप लावून कोटींग बी होऊन जाईल की ज्याच्यामुळे तुमचा ओरिजनल कलर जाणार नाही त्यानंतर समोरचा जो फ्रंट आहे त्यामध्ये एक व्हिनाइल कलर व्हिनाइलमध्ये जी डिझाइन पाहिजे ते पण येऊन जाईल तुम्हाला आणि कलर वगैरे चेंज करायचा असेल तर ते होईल आणि सीट कवर तर होऊनच जाईल सीट कवर होऊन जाईल फुटरेश्टही होऊन जाईल आणि बॅकसाईडला जे आहे ना लाइट वगैरे ते व्हाइस कमांडवरही होऊ शकेल ब्रेकलाईट जे आहे ना ते आपण व्हाइस कमांडवरही चालू करू शकतो या टाईपची सिस्टिम होऊन जाईल त्याबद्दल काही नाही हो हो त्यामध्ये ए आय सिस्टिम आहे आपली हो तुम्ही व्हाइसने कमांड करू शकता आणि गाडी स्टार्ट बंदचं पण रिमोटने करू शकता पण सात हजाराच्या बजेटमध्ये

हा बजेट मी साडेचारपर्यंतचं फायनल करून टाकेल तुम्हाला डिझाइनचे फोटो पाठवून देतो चला टायरचं ते जरा दुसऱ्या गॅरेजवरून देईल त्याचं तर काम नाही करत आपण मेनली मॉडिफिकेशनचं काम करतो ठीक आहे चालेल चालेल हा पाठवतो मी तुम्हाला सांग मंदाल मला ओके थँक हो हो